कधी कधी असं होतं की जास्त वेळ नसतो सामान पण जास्त नसतं घरात त्यावेळेस मी जास्त करून खिचडी भात याला वेळही कमी लागतो आणि सामानही कमी लागतं कमी सामानात कमी वेळेमध्ये ते बनून तयार होतं कधी कधी पाऊस असतो त्यावेळेस आपल्याकडे बाहेर जाऊ शकत नाही काही आणायला सामान जर घरात नसेल तर अशा वेळेस मी अशा ज्या छोट्या छोट्या आहेत गोष्टी म्हणजे ज्या झटपट तयार होतात त्या बनवते त्याच्यामध्ये बटाट्याची खिचडी त्याला जास्त वेळ लागत नाही किंवा जास्त सामानही लागत नाही मी ती बनवते त्याच्यानंतर आमलेट आमलेटलाही काही वेळ लागत नाही पाच मिनटात तयार होतं आणि त्याला सामानही लागत नाही त्याच्यानंतर पुलाव बनवते डाळ भात ते पटकन तयार होतं त्यानंतर कांदापोहे कांदापोहे तर सगळ्यांनाच आवडतात आणि ते बेस्ट डिशेश आहे त्यावेळेस पावसाळ्यामध्ये गरमागरम असं काय खायचं असेल तर मी झटपट कांदापोहे बनवते तर गोड चपाती त्याच्यामध्ये साखर टाकून ती चपाती बनवते ती कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये बनून तयार होते अशा वेगवेगळ्या पद्धतीने मी जे घरात सामान नसेल त्यावेळेस अशा गोष्टी बनवते आणि त्याही स्वादिष्ट असतं